हां नमस्कार एच पी गॅस एजन्सी सांगलीमध्ये फोन लागला आहे का तुम्हाला मला तुमच्याकडून एक दोन मिनटाची टाईम पाहिजे होता बोलण्याचं टाईम पाहिजे होता तुम्हीच काढू शकता का टाईम ओके ओके ठीक आहे माझे नाव आकाश बाळासाहेब खरात आहे मला एक तत्काळ एक गॅस सिलेंडर पाहिजे आहे काय नाही म्हणता मला तत्काळ पाहिजे आहे मला नम्र विनंती आये येऊन तुम्ही तेवढा एक गॅस सिलेंडरची ॲडजेस्टमेंट करता का माझ्यासाठी ठीक आहे ठीक आहे आणि आमच्यात कार्यक्रम आहे बड्डेचा आज संध्याकाळ आजोबांचा शंभरावं वर्ष असल्या पायी तो आमच्या सगळी पाहुणे गोळा झालेला आहे त्यासाठी तुम्ही मला एक एक एक्स्ट्रा म्हणजे आमच्या घरात एक आहे पण अजून एक गॅस सिलेंडर कमी जास्त पडू नये म्हणताना त्यासाठी पाहिजे आहे तुम्ही तेवढा एक गॅस सिलेंडर उपयुक मला वापर न करण्यात द्या त्याचं तुम्हाला जे होईल मला वापस झाला तर नाही संपला तर मी तुमचं वापस करू शकतो ही ध्यानात ठेवा आनि तुम्ही तेवडा प्रयत्नशील तेवढं करून द्या एक गॅस सिलेंडर मला आणि हां त्या सिलेंडरचे पैसे किती होतील काय एक हजार काय हो हो हो तुमचे पैसे मी ऑनलाईन देऊ का ठीक आहे ठीक आहे तुमचा नंबर सांगा आठ नऊ चार आठ तीन दोन चार आठ तीन दोन ठीक आए या नंबरवर मी तुम्हाला ऑनलाईन पैसे मारतो ठीक आहे माझा ॲड्रेस घ्या विश्राम बाग चौक गल्ली नंबर चार नंतर विलिंदम कॉलेजच्या शेजारी ठीक आहे हां आणि हवं तर तुम्ही पन बड्डे ला या थँक्यू